हॅलो हां कोण बोलत आहे हां हां बोला की येस येस हा तिथंच लागलेला आहे बोला

ठिक आहे पण काय हरकत नाही

हो लावू शकतो हो लावू शकतो पहिली गोष्ट म्हणजे तुमची बाल्कनी किती मोठी आहे म्हणजे तुमचं किंवा परसदारी लावायचं आहे तुम्हाला की तुमच्या सज्जामध्ये लावायचं आहे का हॉलमध्ये लावाय बरं ठीक आहे बरं बरं

बरं बरं हां तेच आजकाल काय झालेलं आहे गच्चीवरील बागकाम पण इतक्या जोरात प्रसारित झालं आहे कारण जागेच्या अभावी मग आपल्याला प्रत्येकाला शेती करता येत नाही किंवा भाजीपाला उत्पादन करण्याचे पण आता दिवस जास्त बायकांना आवडायला लागला आहे तर तुम्हाला त्यादृष्टीनं बघायचं असेल तर किचन गार्डनिंग म्हणजे स्वयंपाकघरातली शेती हे बघू शकतो की कारण स्वयंपाकघरात आपण जो ओला कचरा टाकतो तो जर तुम्ही साठवला एका कुंडीमध्ये आणि ते झाकून ठेवलं तीन महिन्यासाठी तर तो इतकं सुंदर सेंद्रिय खत तयार होतं त्याचं आणि त्याच्यामुळे जर तुम्ही हां तर ते खत वापरून जर तुम्ही झाडांना लावायला सुरुवात केली किंवा जमिनीच्या झाडांनासुद्धा लावलं तर त्याची वाढ खूप छान होते आणि भाजीपाला तुमचा तुम्हाला घरच्याघरी मिळून जाईल एवढंच नव्हे तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सुद्धा वाटू शकता आता बाल्कनीत तुम्ही जे म्हणत आहेत ते लावायची जी रोपं असतात त्याच्यामध्ये अबोलीपेक्षाही मला स्वतःला असं वाटतं की वेली लावाव्यात तुम्ही अशा म्हणजे मधुमालतीची हां मधुमालतीची जी आपल्याला वरपर्यंत असते हां हँगिंग झा फुलं झाडासाठी तुम्ही चिनी गुलाब लावू शकता की त्याला वेगळ्या वेगळ्या कलरची फुलं येतात किंवा अपरत हां सगळ्यात सुंदर म्हणजे अपराजीतेचं जर झाड असतं जर तुम्ही ते कुंडीत लावू शकता आणि दाराच्या तुमच्या वर असं चढू शकतं जे आपल्याला मनी प्लांट असतात जे म्हणतो तर ते जर चढवली तर त्याच्यापासून जे आपल्या लहान मुलांना किंवा आपल्याला सुद्धा जे एक चांगल्या पद्धतीचं नाही चांगल्या पद्धतीचं औषधी वातावरण तयार होतं हां औषधी त्यामुळं त्या गोकर्णाला गोकर्णाला अपराजिता म्हणतात आणि ते जर लावलं तर तुम्हाला त्याचा औषधी म्हणून पूजेसाठी आणि सर्व दृष्टीनं तुम्हाला त्याचा उपयोग करता येतो एवढंच नव्हे तर त्याचा चहा बनवून जर तुम्ही घेतलात तर आजकाल जे विस्मरणाचे प्रकार जास्तीत जास्त आपल्याला होत आहेत ते पण कमी होतात त्याच्याशिवाय ऑक्सिजन वाढण्यासाठी म्हणजे आपल्या घरातल्या प्राणवायू वाढावा म्हणून तुम्ही नांगलीचे झाडं किंवा इतर झाडं तुम्ही वापरू शक् हां निरोगी हां आणि त्याच्यामुळं तुमच्या घरातलं वातावरण पण प्रसन्न राहू शकतं आणि तुम्हाला जमीन असेल तर त्याच्यासाठी तुम्ही भाजीपाल्याचे असे वेगवेगळे बी बियाणं पेरून पालकची भाजी मेथीची भाजी कोथिंबीर तर तुम्ही मला प्रत्यक्ष आता तुम्ही मला येऊन भेटा ओके चालेल चालेल ओके वेलकम या